भारतात अनेक महत्त्वाचे सण आणि सुट्ट्या आहेत आणि ते मोठ्या उत्साहात साजरे केले जातात दिवाळी हा सर्वात मोठा सण आहे जो दिवे फटाके आणि गोडधोड पदार्थांनी साजरा केला जातो गणपती उत्सवात गणेश मूर्तींची स्थापना करून दहा दिवस पूजा अर्चा केली जाते होळी हा रंगाचा सण असून लोक एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात संक्रांत नवरात्र ईद ख्रिसमस आणि पोळा हे ही महत्त्वाचे सण आहेत संक्रांतीला तीळगुळ वाटून गोड बोलायचं असतं नवरात्रात देवीची पूजा आणि गरबा खेळला जातो ईदला मुस्लिम समाजविशेष प्रार्थना करून स्वादिष्ट शिरमर शिरखुर्मा बनवतो ख्रिसमसला ख्रिस्ती लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात आणि केक कापतांना या सर्व सणांमुळे समाजात एकता आणि आनंदाचा माहोल निर्माण होतो